हा प्रकार गेल्या महिन्यात आम्हाला घडून आणला यामध्ये आम्ही पाण्याची व्यवस्था व्यवस्थापन केली आहे त्यासाठी आम्ही लोकले लोकांना ठीक फोन करून पाणी पाणी मागितले तसेच आम्ही कॉन्ट्रॅक्टही घेतो आहे ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट आले त्यामध्ये आम्हाला लग्नाचे एक कॉन्ट्रॅक्ट आले त्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितले तीन तीन हजार माणसे जेवायला येणार आहे तसेच तुम्ही ह्या तीन हजार जणांचे पाण्याचे व्यवस्थापन करा तसेच आम्ही पाण्याची व्यवस्थापन करायला सुरुवात केली त्यामध्ये आम्ही ठिकठिकाणी ते फोन करून गावोगावी फोन करून ठिकठिकाणी आम्ही निरीक्षण करून त्यांना माहिती देऊन आम्ही पाण्याची व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली तसेच यामध्ये आम्हाला काही यश आले काही यश आले नाही त्यासाठी आम्ही जग जग ठिकाणी पोष्टर लावले पाण्याचे व्यवस्थित का आहे तुम्ही मदत करू शकता शकता का असे आम्ही पोष्टर लावले तसेच आम्ही ल आम्हाला पाणी तर मिळाले या पाणीमध्ये फक्त पण हे पाणी फिल्टरला आम्ही लावायचे होते कारण फिल्टरमध्ये पाणी लावलेली स्वच्छ होते आणि त्यामध्ये काय किटाणू असेल तर निघून जातात त्यासाठी आम्ही फिल्टरमध्ये ते पाणी लावले फिल्टरमध्ये पाणी लावून आम्ही लग्नासाठी ते पाणी ठेवले तसेच हे आमचे परिश्रम कष्ट होतेच तसेच त्यात आणि जास्त पाण्याची गरज लागणार होती म्हणून आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी चौकशी सुरू ठेवली या चौकशीमधून आम्हाला काहीतर थोडंसं पाणी मिळालं पण ते थोडंसं पाणी का काही जणानाच पुरले त्यामुळे आम्हाला ती पाणी विकत आणावं लागले विकत आणून आम्ही दुकानात जाऊन विकत विकत आणाया लागले त्यासाठी आम्ही ते पाणी विकत आणून ते फिल्टरला लावून ते स्वच्छ करून आम्ही लोकांना देत होतो यासाट यासाठी आम्हाला खूप कष्ट पण करायला लागले तसेच आम्ही पाण्याची पण व्यवस्था तर केली यामध्ये आम्हाला यश आले नंतर आम्हाला पाण्याची व्यवस्थापन करण्यासाठी आणि काहीत करता येईल ह्यासाठी आम्ही आणि चौकशी सुरू केली त्याच ठिकाणी गावोगावी नदीचे पाणी आणले पणी नदीचे पाणी आणून लोकांना दिले तर लोकांचे पोट बिघडतील म्हणून फिल्टरलाले आम्ही सगळं पाणी लावून स्वच्छ करून ते लोकांना दिले कारण जर फिल्टरला लावले नसते तर पाण्याचे त्यांच्या पोटात विषाणू ती असे एकत्र किटानूतीन गेले असते आणि त्यांची तब्येत बिघडली असती त्यासाठी आम्ही फ फिल्टरला लावून पाणी स्वच्छ केले त्यानंतर भरपूर प्रमाणत पाण्याची व्यवस्था व्यवस्थापन करण्यासाठी आमच्या संगट चारजणांची टीम होती या चार जणांच्या टीममुळे आम्ही पाण्याचे व्यवस्थापन केली आणि लग्नाचे संपूर्ण कार्यक्रम आपडला